आम्हीही नाही का वर्दले पांडेबाईच्या घरी गेलो होतो तर तिथं नाही का बापा बापा तिच्या घरी नाही का खपच मस्त बगीचा होता अरे बापा का ते गुलाबाचे फुलं न हे न ते होतं बाई आम्ही आम्ही पण आता आम्हाले माहित आहे ना आमच्या घरी होते ना गुलाबाचे झाडं हे न ते सगळंच होतं आम्हाले माहितच आहे त्या आयले म्हणलं आजी नाही असं शेणखत टाका तर असं शेणखत टाका जास्त बिस्तं काही टाकायचं नाही कमी प्रमाणातच टाकावं लागते हो बाई म्हणेन तुम्हाला तर सगळच माहिती आहे हो आम्हाला म्हणलं सगळंच माहिती आहे कारण की मला आमच्या घरीबी होतं म्हणलं झाडंजुडं सारच म्हणलं तर आम्ही नाही का त्याच्या घरी नाही का बाई तुरीचे झाडं का वांग्याचे झाडं का न लई बगीचा होता हे लहान लहान झाडाले फुलंच फुलं होते खूप त्याच्या घरी तर आम्ही सगळ्याला नका खतबीत टाकलं आणून त्या म्हणलं काही काय झाडायला आम्हीच तर निंदन खुरपणं घे आम्हीच करून दिलं गुलाबाच्या झाडाखाली करायचे पण करावच लागते कारण त्याले आरे गिरे हे ते सगळं करा लागते ना मग पाणी गिनी कुठं राहिन आणि त्याला पाणी नाही मारा लागत जास्त त्याला असं वाटलं असं का पाणीच मारायला लागते नाही नाही म्हणलं जास्त पाणी नका मारू मरून जाईल झाडं म्हणलं हो का म्हणे हो असं केलं बाई मग त्याच्या घरी आम्ही ना आणि मस्त असे लटं लटं लटं लटं फुलं येऊन गेले होते त्याच्या घरी नाहीतर का मग आम्हाला माहीत आहे त्या फुलाचं